मीनं चार दिवसापहिले एक बाजारामधून जीन्स विकत घेतला होता तर त्या जीन्स घेतलो तेव्हा तो मला एक तर खूप कमी किंमतीत आला मला फक्त चारशे रुपयात पडला होता तो चारशे रुपयाचा जीन्स मला पहिले वाटत होतं की खूप खराब असेल स्वस्त आहे म्हणून पण आता चार दिवस झाले मीनं त्याला दोन वेळेस धुतलो बी तरी त्याचा कलर नाही गेला आणि तो एकदम दिसायसाठी बी एवढा चांगला आहे एकदम असं त्याचं फिटिंग एक नंबर फिटिंग आहे आणि त्याची जी शिलाई आहे ती तर एक नंबर असं जेव्हा तो जीन्स मीनं पहिल्या वेळेस घातला तेव्हा मला वाटत होतं कार्यक्रमात चाललो होतो तर मला वाटलं की तो जीन्स फाटून जाईन म्हणून एक कमी किंमतीचा आहे तर तरी तो चांगला टिकला त्याला आता चार दिवस झाले वापरून तो मला खूप परवडला गेला